हो मला उंचीची खूप भीती वाटते जेव्हा जेव्हा मी उंचावरून खाली बघेन तेव्हा मला त्या उंचीची खूप भीती वाटते त्याच्यामुळे मी उंचावर जाऊन खाली बघणं ह्या गोष्टी जास्त करून टाळते कारण ही भीती माझ्या मनात का आहे हे मला माहिती नाही पण मला उंचावरून असं जाऊन खाली बघितल्यानंतर चक्कर आल्यासारखं होणं किंवा अस्वस्थ वाटणं असं त्याच्यामुळे मी उंचावर जाणं बऱ्याच वेळा टाळते किंवा उंचावरून खाली बघणं हे बऱ्याच गोष्टी स्किप क म्हणजे टाळणं माझं चालू असतं पण ह्या भयगंडातून बाहेर येण्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले म्हणजे माझ्या भावाने ही माझी भीती मनातून काढून टाकली म्हणजे मला वाटायचं की मी उंचावर गेले आणि जर मी वाकून बघितलं तर मला खाली पडायला होईल किंवा मला काहीतरी होईल या भीतीने मी त्या गोष्टी टाळल्या किंवा टाळायचं प्रयत्न करायचे की उंचावर जाणं जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी नाही येत किंवा मला नाही यायचं मला भीती वाटते असं म्हणून त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न केला पण माझ्या भावाने हाच भय किंवा हीच भीती माझ्या मनातून का काढण्यासाठी मला त्या उंचावरच्या गोष म्हणजे उंचावर घेऊन जाणं की नाही आता बघ आता तुला नाही वाटणार भीती आता तू आता प्रयत्न कर नाही खाली बघायचं नाही बाकी सारं बघायचं आजूबाजूला बघ त्याच्यानंतर ती भीती माझ्या मनातून थोडी थोडी करून आता मला त्याची त्या गोष्टीची भीती वाटत नाही पण ज्यावेळी ती सुरुवातीला भीती होती आणि तीच जर मी आतापर्यंत धरून राहिले असते तर मग मी या भितीतून बाहेर पडू शकले नसते पण ह्याच गोष्टीवर म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी न करता त्या पासूनं पळून जाणं हा त्याला पर्याय नसतो तर त्या भितीला सामोरे जाणं हाच एक त्याला पर्याय असतो